अति तिथे माती अन्नछत्री जेवण मिरपूड मागणे अचाट खाणे मसणात जाणे अन्नानी मारलेला खाली पाही तलवारीचा मारलेला वर पाही अडाण्याची भोळी भलत्यासच गिळी अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अंथरूण पाहून पाय पसरावे आयजीच्या जिवावर बायजी उदार आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार आगीतून उठून फुफाट्यात पडणे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी आवळा देऊन कोहळा काढणे आजा मेला नातू झाला उचलली जीभ लावली टाळ्याला उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग उथळ पाण्याला खळखळाट फार उंदराला मांजर साक्ष एक न धड भाराभर चिंंध्या आधी पोटोबा मग विठोबा एका माळेचे मणी ऐकावे जनाचे करावे मनाचे कानामागून आली आणि तिखट झाली कामापुरता मामा कावळ्याच्या शापानी गुरे मरत नाहीत काकडीची चोरी फाशीची शिक्षा कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच कोळसा जितका उगाळावा तितका काळाच कोठे इंद्राचा ऐरावत कोठे शामभटाची तट्टाणी कोल्ह्याला द्राक्षे आंबट गरज सरो नि वैद्य मरो खाण तशी माती कोळश्याच्या दहालीत हात काळी गाढवानी शेत खाल्ली ना पाप ना पुण्य गोगलगाय नि पोटात पाय गुळाचा गणपती गुळाचा नैवेद्य घरोघरी मातीच्या चुली झाकली मूठ सव्वा लाखाची घोड्याएवडे डोके अन् गाढवाएवढी अक्कल घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात चोराला सोडून संन संन्याशाला फाशी देणे चोराच्या उलट्या बोंबा चोराच्या मनात चांदणं दुभत्या गाईच्या लाथा गोड थेंबे थेंबे तळे साचे दरबारी मान विड्याचे पान बारभाईचे कारस्थान बुडत्याला काडीचा आधार दुष्काळात तेरावा महिना नावडतीचे मीठ अळणी नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा ये रे कुत्र्या खा माझं पाय बाप से बेटा सवाई हातच्या कंकणाला आरसा कशाला तीन तिगाडा अन् काम बिघाडा फूल ना फुलाची पाकळी सब घोडे बारा टक्के साखरेचे खाणार त्याला देव देणार लंकेत सोन्याच्या विटा रिकाम्या देवळावर कावळ्यांची वस्ती राजाला दिवाळी काय माहीत रात्र थोडी सोंगे फार शितावरून भाताची परीक्षा